हॅलो शुभदा माझ्या मुलीसाठी

हां

अच्छा वय वेगळे काय क वयाची अट काय आहे

अच्छा

अच्छा त्यापेक्षा काही कमी होऊ शकत नाही का दोन दोघींनी घेत

अच्छा अच्छा असं मग तुमचा पत्ता कुठे आता हा पत्ता आता राहण्याचा तुमच्या डान्स क्लासेसचा दादर शिवाजी पार्कमध्ये एक्झॅटली कुठे आलं ते हां अच्छा तर आता मग तुम्हाला मी कधी भेटायला येऊ

अच्छा पण तुम्ही या फीमध्ये काही बोललाच नाही कमीजास्त काही अच्छा कि किती दीड हजार प्रमाणे सहा महिन्यांमध्ये पंधरा हजार सहा महिन्याची भरली तर डिस्काउंटमध्ये दोघांची ना पण त्यामध्ये आले दोघांची अच्छा अच्छा मग चालेल ना मग मी परत येण्यापूर्वी तुम्हाला एक कॉल करते

हां हां ओके ओके ओके थँक्यू ओके बाय